गुड मॉर्निंग स्नेहल लवटे बोलते मी हां आम्ही तुमच्या रेस्टॉरंटला व्हिजिट दिली होती परवा हां तर रेस्टॉरंटचं जे तुमचं मॅनेजमेंट आहे जे तुमचं जे फूड आहे ते चांगल्या क्वालिटीचं आहे जे हायजीन मेंटेन्स आहे तो आम्हाला ते आवडलं तर आम्ही सारखेसारखे येत राहतो तिकडे काही मीटिंग्स असतात आमच्या तिकडे तेव्हा आम्ही तिकडे त्या रेस्टॉरंटला येत राहतो हां तर आणखी थोडंसं तुम्ही हे केलं तर थोडीशी अजून थोडीशी डेव्हलप केली तर चांगलं होईल जे ॲम्बियन्स हे थोडंसं आणखीन डेव्हलप करायला पाहिजे हां आणि तुमचा जे वेटरचा जो स्टाफ आहे तो पण खूप चांगला आहे हां आणि

हो हो आणि तुमची तुमच्याकडे जी डेजर्ट भेटतं ते खूपच आम्हाला आवडलं डेजर्ट वगैरे जे मिळतं ते खूपच चांगलं आहे आणि क्वालिटी आहे त्याला हां आणि जे काही तुम्ही शेफ लोकं वगैरे तुम्ही आम्ही तुमचं किचन वगैरे पण ते पाहिलं तर ते पण हायजिन मेंटेन ठेवली आहे फक्त थोड्या ॲम्बियन्समध्ये आणखी डेव्हलप करायला पाहिजे ॲम्बियन्स थोडासा लो वाटतो हो आहेत ठीक आहेत प्राईज ते खूप नाही आहेत बरे आहेत आणि तुमचं जे फक्त ॲम्बियन्स थोडासा तुम्ही डेव्हलप करायला हवा चांगला करायला हवा हां लाईक टेबल्स वगैरे चेअर्स थोड्याशा थोडंसं जरा चांगल्या याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता हां तुम्ही असं करू शकता आणि आम्ही असेच सारखे तिकडे विजिट देत राहतो तर ते आम्हाला हां ओके ठीक आहे थँक्यू